खादी हे शॅम्पू खूपच बेकार क्वालिटीचं आहे कारण की त्यानी माझे जे मी यूज करत होते स्टार्टिंगला मला छान वाटत होतं मग त्यानंतर माझे केस खूप ड्राय झाले होते क आणि खूप हेयर फॉल्स फ्लिटेंटस् वगैरे होत होते आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्या केसात फार डॅन्डरफ झालं आणि मग मग मी ते यूज कर कग्यू तरी यूज करत होती पण मग मला कळालं की बुवा हे प्रोडक्ट खूपच घाण आहे केसांसाठी फारच बेकार आहे आणि ते यूज करायला नको कोणालापण कारण की ते कोणालाच सूट होत नाही ते प्रोडक्ट खूपच चीप आहे आणि ते प्रोडक्ट म्हणजे क डू आपल्याला कोणाला सूट होते कोणाला नाही होत त्यानी माथ्यावर फोडंसुद्धा येतात आणि माझं हेच म्हणणंय का ते प्रोडक्ट कुणीही यूज करू नका आणि माझे केस एवढे गळायला स्टार्ट झाले आहे की माझं अक्षरश ट टक्कल पडत आहे म्हणून मी म्हणते की बुवा आपल्याला जे सूट होतंय ते प्रोडक्ट यूज करावं खूप सगळे प्रोडक्ट चांगले असतात खादी हे प्रोडक्ट फारच चीप आहे हे क् काही काही माझ्या फ्रेंड्सनी पन यूज केलं त्यांना पण आधी खूप छान वाटलं बट ते त्यांचे पण काही दिवसानंतर केस गळायला स्टार्ट झाले आणि काहींना तर माझ्यापेक्षा पण फारच डॅन्डरफ झाला आहे